कोव्हिडमध्ये सर्वान् लोकांना त्रास झाला म्हणजे कसा गाय जो सरकारी गाडीचा प्रवास आहे तो बंद होता आणि पर्यटन म्हणजे पर्यटनस्थळ पूर्णपणे बंद झाल्यामुळे त्यांचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला होता